हॅलो सर माझा फोन ओला एजन्सीमध्ये लागला आहे का सर मला एका ड्रायवरबद्दल तक्रार नोंदवायची होती मी आता ठाणे ते घाटकोपरसाठी ओला बुक केली होती तर मी त्या ड्रायवरला पैसे देताना मला असे आढळले की त्याने त्याच्या तोंडाला मास्क नव्हता लावला तर मी त्याला सांगण्याचा आणि समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही आणि मला असे वाटतं की आत्ता कोरोनाच्या काळात कोविडमध्ये मास्क लावणे हे खूपच अत्यंत महत्वाची बाब आहे पण तो ऐकत नसल्याने मला तुमच्याकडे तक्रार नोंदवावी लागते फक्त मास्कचीच समस्या नसून त्याची गाडीही अस्वच्छ होती आणि गाडीने खूपच लोकं प्रवास करतात आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होऊ शकतो आणि याची आपण खूपच बाब घेतली पाहिजे हे समजवण्याचा मी त्याला खूपच प्रयत्न केला पण त्याने काही ऐकलं नाही तर यासाठी मला असे वाटते की तुम्ही त्याला समजवा तसं मी गाडीचा नंबरही घेतलेला आहे वन वन टू टू तर या गाडीच्या ड्रायव्हरला तुम्ही कॉल करा किंवा स्वतःकडे बोलवून घ्या आणि समजावून सांगा कारण कोरोना आता खूप मोठी समस्या होत चालली आणि आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार असेल आपण वागू नये असं मला वाटतं कारण कोरोना हा हे पसरतो आणि त्या पसरण्यामुळे तो आणखी जास्त वाढत चाललेला आहे तसेच आता लहान मुलं म्हातारेसुद्धा ह्या गाडीने प्रवास करू शकतात आणि ओला आता ही सर्व कडे पस सर्वजण ओला हा वापरतात इंटरने इंटरनेट असल्यामुळे आणि मला असे वाटते की ओलाच्या ड्रायव्हरने खूपच काळजी घेतली पाहिजे फक्त मास्कबद्दलच नाही तर त्याच्या गाडीबद्दलही आपण जरा विचारपूस करा असं मला वाटतं तुम्ही याच्यावर नक्कीच काहीतरी ॲक्शन घ्याल मला याची खात्री आहे थँक्यू सर